बागकाम हा छंद म्हणून घेतला कारण की तो ग् आपल्या वेळेत कधी पण करता येऊ शकेल असा छंद आहे ज् ज्याच्याकडं ज्याच्यामध्ये जास्त मेहनत किंवा जास्त काही खर्च करण्याची गरज पडत नाही आणि त्याच्यामुळे प्रदूषण पण टाळता येतं वातावरण चांगलं चांगलं राहतं घराच्या आजूबाजूला थोडी हिरवळ राहते आणि झाडं झाडांमुळे आपल्याला बऱ्यापैकी सावली सावली आणि वातावरण चांगलं पण होतं त्याच्यामुळे बात् बागकाम हा छंद म्हणून आवडतो